एकावर एक टिफिनचा डबा घेतला तो टिफिनचा डबा जो आहे तो एकदम चांगला आहे खालून दोन तळाचा आहे सोबत त्याला एक पाकेट पण वरून झाकण पण ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे जो जेवण आहे जेवण हे व्यवस्थित राहते आणि गरम राहते त्याच्यामुळे कसं तो डबा जो आहे तो डबा सर्वांनी घ्यायला पाहिजेत आणि एकदम स्वस्ताचं मिळते स्वस्त असून कमी किंमतीचा आहे कमी किंमत आपल्या जी मार्केट रेटपेक्षा कमी भावात मिळते ती त्यासाठी तो डबा एकदम चांगला आहे टिफिन डबा तो प्रत्येकानं घेतला पाहिजेत असे मला वाटते आणि एकदम व्यवस्थित असल्यामुळे तो सगळ्यानी घ्यावा आणि त्याचं म्हणजे कसं दिसायलाही चांगला आहे कमी पैशाचा आहे आणि आपल्या सहज कुठे हँडल करता येतील असा हा टिफिनचा डबा असल्याच्यानं तो चांगला आहे